आमच्या यवतमाळ येथील परिसरामध्ये विविध प्रकारच्या ट्रॅव्हल्स आहेत तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत आणि या यामधे असणारे ट्रॅवल्स एंजंट हेसुद्धा अनेक आहेत पण यामधे काही कंपन्या अशा आहेत की त्या आआपल्याला चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देतात तर काही नाही तर यामधे चिंतामणी यांची ट्रॅवल्स आहे ही प्रत्येक पॅसेंजरला एकदम सोयीनी सुखरूप नेण्याचे कार्य क ती पार पडत आहे आणि फार वर्षापासून ही ट्रॅव्हल्स कंपनी इथे काम करत आहे यामधे लोकांना व्यवस्थित घेऊन जाणं त्यांच्याशी जो संवादाचं संवाद येतो तो पण सुद्धा तो पण सुद्धा अतिनम्रपणे तो पॅसेंजरशी तो संवाद तिथे साधल्या साधला जातो प्रत्येक प्रवाशाला तिथे कंटाळवाणा न होता तर मनोरंजनयुक्त तो प्रवास तिथे होतो दूरचा प्रवास जरी असेल तरी या चिंतामणी ट्रॅवल्सनुसार आपल्याला कंटाळवाणा होत नाही प्रत्येक सोयी सुविधांनी त्या ट्रॅव्हल्स जो एजंट असतो त्याच्याशी एकदम सौम्यपणे तिथे संवाद चालत असतो यामुळे प्रवाशाला तिथे कोणत्याही प्रकारची अडचण होत नाही अशा प्रकारची ट्रॅवल्स एजंट ट्रॅवल्स कंपनी काम करते ती काम करतेच सर्वांना एकदम चांगली सुविधा देण्याचे तर कार्य करतेच तसेच आपले जे एजंस आहेत त्यांचे जे एजंट्स असतात तेसुद्धा लोकांना प्रत्येक सहकार्याची भावना त्या दृष्टीने ते कार्य करताना आपल्याला इथे पाहायला मिळतात या ज्या आपल्या समोरील या ज्या कंपन्या आहेत या अतिशय चांगले काम कार्य करताना दिसते पण मला आवडलेली ही जी कंपनी आहे ही चिंतामणी ट्रॅव्हल्सची कंप कंपनी आहे आणि ही कंपनी पॅसेंजर त्यांच्या सोबत असणारे सर्वांसशोबत एकदम भावनेने काम करताना आपल्यला इथे दिसते